हॅलो मी संजवीनी नागोसे माझ्या कॉलेजला सुट्ट्या लागला आहे तर आम्हाला मुंबई इथे घुमायला जायचं आहे तर वर्धा जेनशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथे जायचं आहे आम्हाला तर एक सटेंबरला निघायचं आहे तर सकाळी दोन सटेंबरला सकाळी तर पोचायचं आहे तर या दरम्यान आम्हाला कोणती ट्रेन मिळेल का आणि अग आम्ही दहा जणं आहे दहा जणं आहे चार मुलं सहा मुली आहे तर आम्हाला रिजर्वेशन करायचे आहे तर तुम्ही काही माहिती सांगू शकाल का आणि यामध्ये तुम्ही आम्हाला फ्रॉम पाठवा आम्ही ते भरून तुम्हाला रिटन करू